मोठ्या समारंभामध्ये पाणी हे खूप मोठ्या प्रमाणावर लागतं कारण समारंभ म्हणलं की अनेक लोक येतात तर त्यामुळे पाणी हे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला लागत असतं न मग त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साठवण करून ठेवू शकतो पाण्याच्या टाक्या वगैरे भरून ठेवायच्या आणि परत लोकांना कमीत कमी पाण्या पाण्याचा उपयोग करा अशा वारंवार सूचना द्यायच्या कमी पाणी वापरलं तर वापरणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आजकाल त्यामुळे येणाऱ्या पाहुणे लोकांना मी सूचना देते की तुम्ही कमीत कमी पाण्याचा वापर करा मी पाणी तर भरपूर भरून ठेवतेच पण आपणही काळजी घ्यायला पाहिजे की कसं कमीत कमी वापर पाण्याचा करून कसं पाणी वाचवू शकतो याची पण आपण काळजी खबरदारी घ्यायला हवी त्यामुळे मी कमीत कमी पाणी वापरते वापरते उन्हाळा असेल उन्हाळ्यामध्ये पाणी खूप जास्त प्रमाणामध्ये लागतं तर स सड्यासाठी पाणी धुण्याचा पाण्याचा उपयोग मी सड्यासाठी करते काही धुवायचं असेल गाडी वगैरे ह्या ज्या गोष्टी आपण धुतो तर त्या न धुता त्या कमी पाण्यामध्ये पुसून घ्यायच्या ओला फडक्यानी वगैरे अशा पद्धतीने पाण्याचा उपयोग करते आणि पाण्याचा साठा हा आधीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये करून ठेवते समारंभाच्या दृष्टीने